आम्ही कुठल्याही चॅनलवरून योग शिकत नाही योग्य प्रशिक्षित शिक्षकांकडून योगाचे ज्ञान घेतले आहे आणि घेत आहे योग शिकत असतांना बऱ्याच अडचणी येऊ शकतात यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग शिक्षक हे एकच असतात आणि त्याच वेळेस समोर वेगवेगळ्या वयोगटाचे वेगवेगळ्या शरीर प्रकृतीचे सर्व साधक असतात त्यामुळे प्रत्येक आसन हे प्रत्येक व्यक्तीला सूट होईलच असे नाही कारण प्रत्येक साधकाचे वय वेगळे वजन वेगळे उंची वेगळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक ठेवण ही वेगवेगळी असते त्यामुळे आसन करताना अडचणी येऊ शकतात प्राणायाम करताना बऱ्याचदा चुकाही होऊ शकतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि सध्याच्या काळात अष्टांगयोग हा शिकवला जातो किंवा त्याचा वापर केला जातो अष्टांग योग म्हणजे योगाची आठ अंगे यात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यातील आसन यावरच सर्वांचा जास्तीत जास्त भर असतो त्यालाच आपण योगासन असेही म्हणतो योगासन करत असताना आपल्या क्षमतेप्रमाणे ते केला गेला पाहिजे परंतु बऱ्याचदा काही साधक किंवा काही व्यक्ती या क्षमतेपेक्षा जास्त हातपाय ताणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे शारीरिक व्याधी होऊ शकते तेव्हा आपले वय वजन उंची आणि शारीरिक ठेवण याचा विचार करूनच आपण योग आसने केली पाहिजेत बऱ्याचदा दूरदर्शनचा वापर करूनही योग केला जातो पण यात एकाग्रता होऊ शकत नाही आणि पुढच्या स्टेप या कळत नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात तेव्हा योग्य प्रशिक्षित प्रशिक्षकाकडून म्हणजेच योगशिक्षकाकडूनच योग करावा असा असे मला वाटते म्हणजे अडचणी येऊ शकणार नाहीत आणि अडचणी आल्या तरी त्यावर कुठल्याही प्रकारचा उपाय सहज करणे शक्य होते धन्यवाद